बाईकची काळजी घेण्यासाठी काही मूलभूत गोष्टी पाळल्या जातात त्यामध्ये नियमितपणे तिची सर्व्हिसिंगची काळजी घेतली पाहिजे ऑइल लेवल तपासणे टायर प्रेशर योग्य राखावा आणि ब्रेक्स तसेच ने चेनचीदेखील काळजी घेतली पाहिजे यामुळे बाईक उत्तम स्थितीत राहते आणि प्रवासही सुरक्षित राहतो त्यामुळे गाडीचं कोणतेही असे ॲक्सिडंट व्हायचे चान्सेस कमी असतात कधी कधी बाईक चालवायला कंटाळा वाटू शकतो विशेषतः जर लांबचा जर प्रवास एकसुरखी असेल किंवा रस्ते खराब असतील मात्र नवीन रस्ते असतील नवीन ठिकाण असेल शो शोधणं आणि एक वेगळी गती अनुभवायला मिळते उत्साह हा कायम राहतो किंवा रस्ते खराब असतील ज्या ज्या रूटला आपल्याला नवीन ठिकाणी जायचं आहे तिकडचे रस्ते जर खराब असतील तर आपलं कंटाळवाणी वाटू शकतो लहान पल्ल्याचा प्रवास जाग जागरूक राहणे आणि उत्साह राखण्यासाठी नियमित ब्रेक ब्रेक्स घेणे महत्वाचे आहे एक म्हणजे कुठे लांब पल्ल्याला जायचं असेल तर मध्ये मध्ये थांबवून स्टॉप घेऊन त्या स्पॉटचा अंदाज घेऊन तसं म्हणजे लांब पल्ल्याचा प्रवास केला पाहिजे शरीराला आराम दिला पाहिजे म्हणजे जर लांब ठिकाणी जायचं असेल तर पण म्हणजे एक मध्ये मध्ये थांबून जरा आराम करून नंतर गेलं पाहिजे दुसरं तिथे जायचं आपल्या तिकडे गेलं पाहिजे प्रवास करताना म्हणजे हलका खा हलका खा आहार घेतला पाहिजे आणि भरपूर पाणी प्या भरपूर पाणी प्याले पाहिजे जेणेकरून आपल्याला लांबचा प पल्ला प्रवासात पल्ल्याच्या प्रवासात त्रास होणार नाही म्हणजे आपला प्रवास नीट होईल तसेच एक चांग चांगली प्लेलिस्ट किंवा ऑडिओ ऑडिओबुक ऐकणं प्रवासाला आनंददायक करू शकतो लांब पल्ल्याचा प्रवास असेल तर आपल्याबरोबर आपल्या गाणी ऐकत किंवा गाणी ऐकत असा लांब पल्ल्याचा प्रवास आपण केला पाहिजे प्रवास कसा आपला नियमित आणि सुरळीत होतो म्हणजे लांब पल्ल्याचा प्रवास असेल तर तिकडचे रस्ते चांगले असले पाहिजेत खड्डे वड्डे अशे नसले नसायला पाहिजेत